कोणत्याही राज्याची परंपरा रूढी परंपरा संस्कार हे त्या राज्यातल्या भाषेवर मातृभाषेवर आधारित असतात महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारचे क्रीडा कला गायनाचे प्रकार तसेच उद्योग शेती क्षेत्र शिक्षण क्षेत्राचे प्रकार उपलब्ध आहेत याचमध्ये करमणुकीच्या पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला गेला तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या समुदायांमध्ये वेगवेगळ्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या करमणुकीचे साधनं आहेत लहानपणी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येकजण जो गावखेडी राहतो तो नक्कीच गजगे लेझिम चंपा अशा वेगवेगळ्या खेळांनी तो नक्कीच त्याला परिचयाचा असेल चंपाचा अर्थ असा की तो एक ल्युडोचा प्रकार आहे जसं की सोंगट्या असं आपण म्हणू सोंगटे हा पारंपरिक करमणुकीचा पद्धत म्हणून आपल्याला ओळखले जाते गजगे हा मुख्यतः स्त्रियांमध्ये खेळला जाणारा प्रकार आहे एका वृक्षाचे तिथे ते गजगे तोडले जातात व व्यवस्थित पद्धतीनं त्याची मांडणी करून त्या खेळण्याच्या पद्धतीला गजगे खेळणे असं आपण म्हणतो लेझिम ही सणासमारंभाला व विशेष कार्यक्रमाला वाजवली जाणारी व कानांना तृप्त करणारी अशी आवाजाची एक दोन लोखंडी बेड्यांमध्ये अडकलेली एक सुंदर वाद्य असं आपण त्याला म्हणू शकतो त्या अशा अनेक करमणुकीच्या साधनांनी परिपूर्ण असलेला असा हा महाराष्ट्र राज्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका या ठिकाणी बजावत असतो या करमणुकीच्या पद्धती ह्या अनेक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गावखेड्यांमध्ये आणि लुप्त झालेल्या सुद्धा विलुप्त झालेल्या सुद्धा वाटेवरच्या त्या परंपरा आहेत अशा या महाराष्ट्र राज्यातील करमणुकीच्या पारंपरिक पद्धती आपल्याला सांगता येतात शिवाय भजन म्हणणे जात्यावरती ओवी म्हणणे अशा प्रकारच्या सुद्धा करमणुकीचे साधनं आणि आपल्याला सांगता येतात